राज्यातील शेती उद्योग आणि ग्राहक आणि बाजारपेठ जसा हा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये पण आपल्याला जॉईन करता आलं तर खूपच बरं होईल कारण जसं शेती उद्योगामधून जे काही तुम्हाला मिळणार आहे तेच तुम्हाला बाजारपेठेत मिळेल आणि तेच तुम्हाला ग्राहकांमध्ये मिळेल पण याच्यामध्ये समन्वय साधायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन मग आपण आपले शेती उद्योग वाढवले पाहिजेत त्याच्यानुसारच आपण आपली बाजारपेठ बघितली पाहिजे की येणारा सोर्स कोणता आहे किंवा कोणतं डिमांड आहे जसे की आता मी म्हणेन की इथे शेंगदाण्यांची शेंगदाणे जे आहेत किंवा तांदूळ जो आहे हा बऱ्यापैकी हा कोकणामध्ये किंवा बाहेरील राज्यातून आपण मागवला जातो का मागवला जातो कारण आपल्या राज्यात होणारा जो शेती उद्योग आहे तो त्याची क् त्याची पूर्तता करू शकत नाही आहे मग का पूर्तता करू शकत नाही आहे त्याची त्याची कारणं काय आहेत आणि ग्राहकांच्या कोणत्या कोणत्या गरजा आहेत हे लक्षात घेऊन मगच आपण आपला शेती उद्योग ठरवला पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण बाजारपेठेशी मी म्हणेन ते अवेलेबल झालं पाहिजे